हो आहे ना हो हो हो हां हां ठीक आहे चालेल

आणि काय केक देऊ परत जेवणामध्ये एखादी स्वीट डिश देऊ आणि जेवणामध्ये दोन भाज्या वरण भात पोळी असं तुम्हाला सर्व प्रकारचे मिळेल

हं

हो ताटावरच घेणार आणि दोनशे रुपये ताट घेणार

नाही नाही योग्य आहे ते हो कॉलिटी देऊ ना व्यवस्थित देऊ सगळं

हो देऊ न हो करू ना पण त्याच्यासाठी थोडं वेगळे दर द्यावे लागतील तुम्हाला हो चालेल द्या डेकोरेशन काय फुलाची सजावट वगैरे करू फुगे लाऊ लायटिंग तर आहेच ना आमच्याकडं आहेच ते तर त्यावेळेस चालू करू आणि फुगे लाऊ आपण अजून हां देऊ की हां हो घेऊ ना या समोर ठरवू आपण बरं ठीक आहे चालेल केक तर ना आम्ही केक बाहेरून मागवणार तो जर ऑर्डर असेल तर देणार आम्ही हां त्या रेटप्रमाणे करणार हां हां हां चालेल चालेल आपण ऑर्डर देऊ बेकरीला आणि केक करून घेऊ हो चालेल हो चालतं आहे हो हां